जेव्हा आपण स्टेजवरती एखादं नृत्य करतो तेव्हा आपण ते कशा प्रकारे करतो आपण त्या किती एनर्जीने करतो आपण त्या नृत्यात किती एनर्जी आपली देतो व किती छान प्रकारे ते नृत्य सादर करतो त्याृ त्यामुळे प्रेक्षका म बघणाऱ्या पप्रेक्षकांमध्ये एक भावना जागृत होते बघण्याची इच्छा जागृत होते व त्यांना उत्सुकता असते की ही पुढे काय करेन अशा प्रकारची प्रेक्षकाांमध्ये भावना जागृत करण्याचे ताकत नृत्यामध्ये आहे असं मला वाटतं